आजची विद्यार्थी हे खरोखर मॉडर्न युगात असल्यामुळे मुलांचा चांगला विकास होण्यासाठी शैक्षणिक सामग्री गरजेची आहे मुलं ही फार पूर्वीपासून माहिती मिळवत नव्हती पण ती आता त्यांना मिळवण्यासाठी म्हणून असे काही जे ऑनलाईन साहित्य आहे ते मिळाले तर फायदेशीर पडेल मुलांना ही सामग्री टी वीवर शैक्षणिक सामग्री टी वीवर जर मिळाली किंवा इतर कोणत्या इंटरनेटवरून जर मिळाली तर ती फायदेशीर होईल आणि अशी ही माहिती मुलांपर्यंत आज पोहोचवण्यासाठी ऑनलाईन माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही मी दीक्षा ॲप किंवा गुगल मिट अशा प्रकारचे शैक्षणिक चॅनल वापरतो त्यानंतर नॅशनल टी वीला असलेली काही काही शैक्षणिक कार्यक्रम असतात ते मुलांना दाखवले तर त्याचा फायदा होईल